हॅलो रंगफूलवाले का हो आम्हाला फुले पाहिजेत डेकोरेशनसाठी आमच्यात दोन दिवसानं कार्यक्रम आहे लग्नांचा तर त्यासाठी फुले पाहिजे होती चांगली तर तुमच्याकडं मिळतील का

आम्हाला गुलाबाची झेंडू अशी चांगली दिसतील अशी डेकोरेशनसाठी पाहिजेत

हां चालत आहे मग आम्हाला दोन दिवसानं फुले पाहिजेत डेकोरेशनसाठी तर आम्ही

तसं ते ते आम्ही डेकोरेशनवाल्याला विचारून सांगतो तुम्हाला किती लागतात ती मग तेवढे आम्हाला पोच करा हो कसं किलो आहे ते

हां चालतं बरं बरं चालते आहे चालते आहे चालते आहे ठीक आहे हां चालते आहे ठेवू का